हॅलो मी सुरैया बोलते आहे अरे मला एक नवा स्मार्टफोन घ्यायचा आहे पण मी पहिल्यांदाच ऑनलाईन दुकानातून खरेदी करत आहे कार्टमध्ये कसा टाकायचा हेच समजत नाही मी ॲमेझॉन वा अ अमेझॉनचा वापर करत होते तिथे मला बरीच ऑ ऑफर्स दिसतात हो मी आधीच लॉग इन केलं आहे ठीक आहे मी सॅमसंग गॅलक्सी ए फिफ्टीन टाईप केलं केलं आणि आयकॉनवर क्लिक केलं हो मी एक मॉडेल सिलेक्ट केलं आहे पण थोडी माहिती वाचून घ्यायला हवी मला हा फोन स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य वाटतो बरोबर मी रिव्ह्यू वाचले बहुतेक लोक समाधानी आहेत छान आता ॲड टू चार्ट किंवा कार्टमध्ये गोळा बटनावर क्लिक करतो क्लिक केलं स्क्रीनवर आयटेम ॲडेड टू चार्ट असा मॅसेज आला आहे यश मिळालं आता पुढची पायरी म्हणजे तुझा काट तपासणं व वरच्या उज उजव्या कोपऱ्यात का कार्ट आयकॉन आहे त्यावर क्लिक करतो हो मी क्लिक केलं आणि तिथे माझा स्मार्टफोन दिसतो आहे आता तुला हवं आता मला हवं असल्यास एकापेक्षा जास्त प्र प्रोडक्ट काड कार्डमधून पाहू शकतो पण म्हणजे पेमेंट प्रक्रिया सुरू होईल ना अरे अरे वा म्हणजे डिस्काउंट मिळेल नक्कीच शिवाय प्राईस कॉम्प्लेजन करून बघ कधी कधी दुसऱ्या वेबसाईटवर तोच फोन स्वस्त मिळतो चांगली आयडिया आहे मी अजून थोडं बघतो आणि मग फायनल करतो बरोबर आपण लक्षात ठेवतो समजलं मला वाटते मी आजच ऑर्डर करीन व पहिल्यांदाच ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करणार आहे म्हणून थोडी भीती वाटत होती पण तू सगळं प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगितले डील आणि आजच्या मदतीसाठी एक कॉफी माझ्याकडून